आयुष्यामध्ये मला अशा गोष्टींचा सामना करावा लागला की लहान वयातच माझं लग्न झालं पण मला शिकायचे असल्यामुळे माझ्या घरच्यांनी किंवा माझ्या वडलांनी मला शिकू दिले नाही पण नंतर लग्न झाल्यावर मी माझ्या मिस्टरांना शांततेत समजून सांगितलं की मला शिकायचं आहे पुढे तर त्यांनी पहिले पहिले मला नाही म्हटलं कारण की माझे सासूसासऱ्यांना आवडत नव्हतं मी शिकलेली पण नंतर त्यांना मी समजाऊन सांगितलं शांततेत की असं असं केल्याने शिकल्याने असं असं होते त्यानंतर त्यांनी माझी सगळी गोष्ट ऐकून घेतली व मला त्यांनी शिकायला प्रोत्साहन दिले किंवा रोज कॉलेजला वगैरे जायला ते मला सोडायचे त्यानंतर मला एवढं चांगलं वाटलं मग शिकून मी खूप द मोठ्या पदावर नोकरीला लागली त्यानंतर मी खूप पैसे वगैरे कमवायला लागली तर आस माझे सासूसासरे हे माझं एवढं नाव घेतात की आमची सून शिकली व खूप मोठ्या पदावर लागली आहे